गात असताना श्वासावर नियंत्रण ठेवण्याची खूप गरज असते जसं की आपण गायन चालू करत आहो त्याच्या अगोदर एक लंबासा एक श्वास घ्यायचा आणि मग तो श्वास सोडायचा तर तेवढा आपला वेळ रिकव्हर होतो आणि गातांनी आपले तेव्हा जेव्हा आपण श्वासावर नियंत्रण करतो जसा लंबा श्वास घेऊन सोडला मग त्याच्यानंतर आपण गाणं चालू केलं तर ते थोडंसं नियंत्रण त्याच्यामुळे आपला आवाज चांगला निघतो आणि सूर चांगले निघतात आणि त्याचा फायदा म्हटलं तर आपण श्वासावर जसं नियंत्रण ठेवत आलो आहोत तर त्याचा फायदा आपल्याला स्विमिंगमध्येही होते जेव्हा आपण श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपल्या नाकातोंडात पाणी जाण्याची शक्यता खूप कमी असते आणि जसं श्वासावर नियंत्रण नाही राहिलं नाही आहे आपण जेव्हा श्वास घेत आहो तर आपलं गायन कधीच चांगलं नाही होणार म्हणून आपण हळू श्वास घेतला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस थोडंसं आपण गाणं बोललो तर थोडा स्पेस येतोच म्युझिकचा वगैरे तर तेवढ्या वेळात आपण श्वासावर श्वास पुन्हा घेऊ शकतो सोडू शकतो आणि मग परत गाणं चालू झालं तर आपण गाऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्याला नियं नियंत्रण ठेवता येते श्वासावर आणि रियाज म्हटलं तर मला जसा वेळ मिळतो दिवसातून कमीत कमी दोन तास तरी मी रियाज करते